हॅलो तुम्ही योगा टीचर बोलत आहे का मी दीपिका जगताप बोलत आहे मला योगाचे क्लास लावायचे होते मॅडम माझं वजन भरपूर वाढलेलं आहे तर मला तुम्ही काही माहिती देऊ शकता का त्याच्याबद्दल

मॅडम मी वर्किंग वुमन आहे त्याच्यामुळे मला थोडासा संध्याकाळचा टायमिंग मिळेल तर खूप छान होईल हो चालेल ना हं कारण नाही सकाळी दुपारी वेळ नाही मिळत मला हं त्याच्यामुळे संध्याकाळी सहानंतर केव्हापण चालेल बरं बर बरं बरं हं तुम्ही सांगा ना कोणत्या वेळेला यायचं बरं बरं बरं बरं ठीक आहे ना

ठीक आहे मग मी क्लासला एक भेट देते तुमच्या आणि मग मला माहिती द्या तुम्ही काय आहे ते सर्व बरं बरं बरं बरं बरं ठीक आहे बरं ठीक आहे ना बघेल मी आधी मी संध्याकाळचा क्लास जॉईन करून बघते आणि हा मग जर मला वेळ मिळत असेल तर सकाळचा वेळ पण घेणार मी हो बरं ठीक आहे मॅडम येईल मग मी